हॅलो मी किरन बोलतो आहे सर मी तुम्हाला पॅन कार्डच्या संदर्भामध्ये एक अर्ज दिला होता कारण जवळजवळ एक महिना झाला अजून त्याचं सध्याची स्थिती काय आहे ती कळत नाही आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला मला खरंच लवकरात लवकर कर्ज काढायचं असल्यामुळे मला पॅन कार्डची गरज आहे आणि ती गरज ओळख ओळखून तुम्ही माझीवाली गरज समजवून जर घेतली तर निश्चितच मला त्याचा फायदा होईल कारण कर्ज काढणं मला अत्यावश्यक असल्यामुळे आणि मला माझा व्यवहार पूर्ण करायचा असल्यामुळे मला पॅन कार्डची गरज आहे सर मी पॅन कार्डसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मग ते ऑनलाईन पद्धतीने असो त्याची हार्डकॉपी आम्ही तुमच्या ऑफिसला पण जमा जमा केलेली आहे त्याच्यावरती तुम्ही मला रिमार्क पण मारून दिला होता आणि त्या रिमार्कवरती समज तो शहरात तुम्ही जो मारला होता त्याच्यावरती तुम्ही मला नमूद केलं होतं की तुम्हाला पंधरा दिवसामध्ये तुमची जी काही प्रोसेस असेल ती संपूर्ण कम पूर्ण होईल पण ती काही झाली नाही सर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते पावती क्रमांक सांगू शकतो का मी सांगू का ठीक आहे तो पावती क्रमांक असा आहे ए बी दोन पाच सहा आठ नऊ तीन असा तो नंबर आहे आणि माझी जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आहे एक ऑक्टोबर एकोणाविशे शाहत्तर आहे आणि त्या अर्जासोबत सर मी माझावालं आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डचे प सुद्धा जोडलेलं आहे त्याचबरोबर मी माझ्या घराचा पत्ता पण माझं लाईट बिल असेल ते पण त्याच्यासोबत जोडलेलं आहे आणि माझा फोन नंबर म्हणजे लँडलाईनचा नंबर टाकलेला आहे आणि माझा मोबाईल नंबर पण त्या पावतीवर टाकला आहे तर प्लीज कृपा करून मला तुम्ही तो नंबर आणि माझी जी हेल्प जी आहे ती माझी पूर्ण करा थँक्यू सर